हॅलो अरे दादा मला डिजिलॉकरवर आहे ना डॉक्युमेंट पण ते नाही का प्रदान करायचे होते कारण की माझे डॉक्युमेंट हरवत आहे काही काही ठिकाणी तर दहावी बारावीचे सर्टिपिकेट्स आणि ते आपले जे असतं ना मार्कलिस्ट वगैरे ते मला त्याच्यावर अपलोड करायचे आधार कार्डचे पी डी एफ्स वगैरे असे ते आपलं आमच्या हायस्कूलमध्ये जे आम्हाला शिकवतात ना आमच्या कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये आम्ही मुलांना जे शिकवतो ना आम्हाला ते नाही का प्रदान करायचं आहे त्यांना पण माझ्याकडं ते हरवून जातात रे मागच्या वेळेस मला दीदीने लॉक बदलून दिला होता डिझीलॉकरचा तो लॉक कसा बदलायचा रे हां हां हां अच्छा असा बदलू का लॉक अच्छा ठीक आहे हा पण तू मला भेटशील का तो लॉक मला सांग ना एकदा कसं बदलायचा ते हां अच्छा

फॉर्गेट फॉर्गेट करू का पासवर्ड अच्छा पण ऐक ना दादा माझे त्याच्यामध्ये ना दोन डॉक्युमेंट मा मी आधी आपलोड केलेलं होते जुन्या डिजिलॉकरच्या आकाऊंटवरून मग मी ते कसे करू हा हा हा चालेल असं करू का चालेल ठीक आहे पण मग आता दीदी पण घरी नाही मग मी आता घरी येऊ का तुझ्याकडे ते डिजिलॉकर अपलोड करण्यासाठी

हां अच्छा अच्छा हां हां हां मग मग एक कर ना मी त्याला नॉमिनी शेअर करतो तो मग त्या नॉमिनीवर तु तुम्हाला तिथं ते ऑनलाईन पासवर्ड बदलून दे ना मग मी तिथं आहे ना जरा नाही का ते करून घेऊ हां चालेल हां हां चालेल ठीक आहे

हो येस डिजिलॉकर आहे ना आता काय झालं आहे ते डिजिलॉकरचा माझा तो जुना पासवर्ड होता ना तो मी विसरलो आहे तर ते डिझीलॉकर खातं मी तुला शेअर करतो तेवढं मला त्याचं चेंज करून दे पासवर्ड फक्त हां हां ना रे हां चालेल हो चालेल ठीक आहे हां हां हां हो चालेल ठीक आहे हो ठीक आहे मी त्याला भेटून घेतो चालेल चालेल